आपण जेव्हा गाणं म्हणतो त्या गाण्यामध्ये सुद्धा फ्रेझिंगला खूप महत्त्व आहे म्हणजे कुठलीही जरी फ्रेज असेल तरी ती फ्रेज ॲज इट इज न म्हणता याचं इंटरपिटेशन लक्षात घेतलं पाहिजे की त्या फ्रेझचा अर्थ काय आहे आणि त्यानुसार त्या शब्दाची फेक शब्दफेक ही केली गेली पाहिजे गाण्यातले जे डायनॅमिक्स आहेत ते पहिल्यानं समजून घेतले पाहिजेत त्या गाण्याचा भावार्थ समजून घ्यायला पाहिजे भाव समजून घेऊनच त्या गाण्याची थीम समजून घेऊन त्या गाण्याची बॅग्राऊंड समजून घेऊन त्या तसं त्या शब्दांचे उच्चार किंवा स्वरांची फेक शब्दफेक ही त्या पद्धतीनं झाली पाहिजे असं मला वाटतं